लोकगीत गायन हे फॅशन आनंद म्हणून आम्ही करत असल्यामुळे प्रेक्षकांसमोर गाताना भीती वाटायचा प्रश्न नाही उलट आनंद मिळतो जेवढे प्रेक्षक अधिक मोठ्या प्रमाणात असतात तेवढा आनंद मोठा असतो कारण गीतगायन करताना लोकगीत गाताना आम्हाला जेवढा आनंद होतो तेवढाच पुढच्या प्रेक्षकांना होत असतो आनंदाची देवाणघेवाण करणारा असा हा कार्यक्रम असल्यामुळे गीत गाताना स्वर्गीय सुखाचा आनंद आम्हाला मिळत असतो लोकगीतामध्ये ताकद असते लोकगीतामध्ये प्रबोधन असतं आणि लोकगीतामुळे लोकांच्यामध्ये उत्तम प्रकारची जबाबदारीची जाणीव करून देता येते म्हणून लोकगीताला गा गाताना जो मोठा आनंद मिळतो तो आनंद कशातच मिळू शकत नाही आपलं ग्रामीण जीवन लोकपरंपरा लोकसंगीत लोकगीत पारंपरिक गीतं या सगळ्यांमधून आपले संस्कार संस्कृती जतन करण्याचे प्रयत्न निश्चित केले जातात म्हणूनच लोकगीताचा ठेवा आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे कोणतं गीत गातो यापेक्षा भक्तीगीत त्यामध्ये असेल देवीचे गाणे असेल लोकसंगीतामधला हा हा हेतू लोकांपर्यंत पोचतो आणि तो गाभा श्रद्धेने लोक ऐकतात आणि तेवढीच दाद देतात म्हणून लोकगीत गोंधळ गीत जात्याची ओवी किंवा अशा प्रकारच्या गीतगायनामध्ये आनंद नक्कीच मिळतो हा आनंद द्विगुणित करण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रेक्षक अधिकाधिक असले पाहिजेत ते सुजाण प्रेक्षक असतील तर अजून कार्यक्रमामध्ये रंगत येते जेवढी गाण्याला ऑडियन्स मोठ्या प्रमाणात असतो त्याचबरोबर दाद मिळते तेवढं अधिक गाणं खुलतं म्हणून या प्रेक्षकासमोर गाताना कसल्याही प्रकारची भीती किंवा अस्वस्थता कधी असत नाही आनंदच असतो आणि तो आनंद आम्ही प्रत्येक वेळी गीत सादर करताना घेत असतो उडत्या चालीची गाणी असतील तर लोकांच्यामध्ये अजून त्याला प्रतिसाद अधिक मिळतो लोकांमधून आनंद व्यक्त केला जातो ठेका धरला जातो ताल धरला जातो कोण नृत्य करतं तेव्हा अजूनही आनंद मिळतो आणि या आनंदामध्ये जेव्हा आम्ही रममाण होतो तेव्हा अजून तो लोकगीत प्रकार गोंधळ गीतप्रकार लोकांना भावतो आवडतो आनंदमय वातावरण निर्माण करतो भक्तीमय वातावरणामध्ये घेऊन जातो म्हणून लोकांना अशा प्रकारची गीतं आवडतात बऱ्याच वेळी अस्वस्थता अनुभवायचं कधी अनुभव आलेला नाही मात करायचाही प्रश्न आलेला नाही आनंदच घेतला आणि आनंदच दिला मग आनंदाची देवाणघेवाण करणारा हा कार्यक्रम लोकांना जरूर आवडतो